दिल्ली हरियाना आणि गुजरात ह्यासारख्या वेगवेगळ्या स्थळांचा प्रवास मी आजपर्यंत केला आहे आणि इथे ज्यावेळी मी स गे गेलो होतो तेव्हा मी पाहिलं की इथल्या भाषा ही आणि संस्कृती वेगवेगळ्या आहेत राजस्थानमध्ये आपल्याला वेगळी भाषा राजस्थानी ही पहायला मिळते आणि मी जेव्हा तिथे प्रवास करत होतो तेव्हा मला असे दिसले की इथला लोकांचा जो पोशाख आहे हा फारच वेगळा आणि अलग आहे कारण इथे इथले लोक आणि बाया घागरासारखा पोशाख घालतात घागरा चोळी हे असे ते परिधान करतात आणि लोकं धोतर आणि कुर्तासारखं असं घालतात आणि यांच्या गळ्यामध्ये म्हणजे इथल्या बाया वेगवेगळे चांदीचे आभूषण घालतात आणि राजस्थानी जेव्हा उत्तर भारतातले जे लोकं आहेत हे फार चांगले आहेत आणि यांची भाषा ही वेगळीच आहे दिल्लीमध्ये जास्तीत जास्त तर हिंदी भाषा वापरतात आणि इंग्रजीसुद्धा बोलतात आणि हे शहर राजधानीचे शहर आहे म्हणून इथे फार तरक्की झालेली आहे आणि दिल्लीमध्ये खूप लोकं शिकलेली आहेत आणि फार मॉडर्न आहेत म्हणून आणि गुजरातमध्ये गुजरातमध्ये सुद्धा प्रवास केल्यावर पाहिलं की इथले लोक गुजराथी बोलतात आणि ह्याच्यासोबत बोलताना थोडा त्रास मला झाला आणि दिल्लीमध्ये मात्र हिंदी बोलत असल्यामुळे मी हिंदीचा वापर केला पण गुजरातमध्ये इथल्या लोकांना हिंदी फार कमी समजते म्हणून ते लोकं हिंदीचा प्रयोग करत नाहीत आणि मला इथे थोडा त्रास झाला पण मी इथे थोडेफार इशारेमध्ये बोलून हे सगळं काम करून घेतलं आणि संवाद साधला